हो मी शालेय स्तरामध्ये माझ्या शाळेत धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला असून त्यामध्ये मला दुसरा क्रमांक प्राप्त झाला होता थोड्याशाही सेकंदामुळे माझा प्रथम क्रमांक निघून गेला पण तो जो अनुभव होता तो खूपच काही मला शिकून गेला की जीवनामध्ये काही करत असताना त्यामध्ये शंभर टक्के आपण जर त्यामध्ये ओतून मेहनत केली तर त्यामध्ये यश आपला हा हमखास मिळणार म्हणजे मिळणारच माझ्या काही थोड्याशा चुकीमुळे मला तृतीय क्रमांक प्राप्त झाले आरमान आणि माझं प्रथम क्रमांक निघाला त्याबद्दल मला खंत राहीलच पण मी जीवनामध्ये सदैव समोर आणि प्रथम क्रमांक आणण्याचा सदैव प्रयत्न करेल ही सीख आणि ही अनुभव मला या धावण्याच्या स्पर्धेमधून मिळाली